हां छान आहे मंदिर एकदम सुंदर आहे तिथे संकष्टी चतुर्थीला खूप गर्दी असते आणि तिथं खूप छान आहे गणपती वगैरे मस्त हां तिथं बघण्यालायक आहे न नदी वगैरे काठी आहे तिथं छान असे बगीचा वगैरे आहे छान स्थळ वगैरे पाहण्याजोगं आहे तिथे हो हो हो सगळे सगळे या हं हो यात्रा वगैरे भरते खूप छान भरते राहण्याची उत्तम सोय आहे खाण्यापिण्याची राहण्याची तरी पण पाच एक हजार रुपये लागू शकते कमी जास्त कारण आमचं कमी स्वस्त स्वस्तच आहे तिथे जास्त नाही आहे

ह करा ना तं काही हरकत नाही तिथे करायसाठी जागा वगैरे आहे गणपतीच्या मंदिराच्या आजूबाजूला नदीच्या काठानं हं नाही नाही कधीच नाही जास्त गणपतीचं मंदिर म्हणजे मंगळवार वगैरे बुधवार कोण्या दिवशी चालते असं काहीच नाही सगळ्या दिवशी जवळचीच हे आहे हो कधीही आता थंडी वगैरे कमी झाली म्हणजे थोडीशी हां तर थंडी जास्त पडत आहे ना हो चालेल चालेल चालेल सगळे या सगळी सोय होते तुमची हा हा हां ठीक